मला कागद आणि पेनने लिहायला जास्त आवडतं कारण लॅपटॉप आणि मोबाईलवर थोडं डोळ्याला पण ताण पडतो आलीकडे लेखन बदललं आहे पण शेवटी कागद आणि पेन हे जे आहे ते आपण जतन पण करून ठेवू शकतो आणि विचार करता करता काही शब्द आठवतात आणि मग नंतर आपल्याला कल्पना सुचत राहतात त्याप्रमाणे आपण लिहित राहतो लॅपटॉप आणि मोबाईलवर पण टाईप करते पण ते थोडं सेव्ह करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात अलीकडच्या वर्षात लेखन बदललेलं आहे कारण नोटपॅड लॅपटॉप मोबाईल पी सी शिवाय अँड्रॉइड मोबाईल आणि बरेचसे प्रकार आलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लेखन करायला सोपं जात आहे अगदी कुठे काही सुचलं तर आपण मोबाईलवरती लिहून सेव करून ठेऊ शकतो हा एक त्याचा फायदा आहे कागद आणि पेनही शोधत बसायची गरज नाही आणि लिखाण सुचलं कल्पना सुचली की आपण मोबाईलवरती टाईप करू शकतो आणि नोटमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो हा एक फायदा आहे लेखन कालानुरूप बदलणारच आहे पारंपरिकपणे कागदावरती पेनने लिहायला मला जास्त आवडतं पण ह्या नवीन साधनाचा पण वापर करून बघायला हरकत नाही आहे